आम्हाला वर्तमानपत्राची भाषा ही मराठी भाषेतच आ आवडते आणि वर्तमानपत्रे हे मराठीतच असायला पाहिजेत कारण की हे आपल्या याची महाराष्ट्राची भाषा ही बोली बा प असल्या कारणामुळे हे मराठी भाषेत आणि इंटरनेटला पण मराठी भाषेचा उपयोग हे आ असला तर जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना वाचण्यासाठी किंवा नवीन नवीन माहिती होण्यासाठी ही मराठी भाषा आवश्यक आहे मराठी भाषे सामना गावाला अशा इत्यादी पेपर हे बरेचशे लोक वाचत असतात गावाला हा जो असतो आपला पेपर त्या कारण की आपल्या संदर्भे परिसरातील बातम्या त्याच्यात असतात आणि त्या पण मराठीमध्ये असल्या कारणामुळं अ अ कारणामुळे बरेच लोकं गावाला सामना असे बरेच जे मराठी न्यूज या येतात ज्या पेपरमध्ये ते पेपर वाचत असतात